हो मी मोठ्ठा मासा पकडला आहे कटला जातीचा मासा आहे त्याची मी क कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की एवढा मोठा मासा मी पकडू शकेन तब्बल मी दहा दहा ते बारा किलोच्या आकाराचा कटला ह्या जातीचा मासा पकडला त्यावेळेस ना पूर्ण पा पाऊस चालू होता आणि तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहत होते सांडव्यातून मग त्यावेळेस सांडव्यातून जाताना जे चढणीचे मासे असतात चढणीचे मग ते पकडायला गेलो होतो आम्ही मोठ्या तलावाच्या खाली मग तिथे गेल्यानंतर असे छोटे छोटे मासे किलो दोन किलो साईजचे असे एक अशी गोल नेट होती त्याला इंग्लिशमध्ये डोल नेट म्हणतात त्या त्या जाळीने आम्ही मासे पकडत होतो त्यावेळेस हे थोडे थोडे मासे ते किलो दोन किलो साईजचे हे अपेक्षित मासे होते म्हणजे त्या तलावात होते म्हणजे मोठेही मासे होते पण एवढा मोठा मासा खाली तलावाच्या खाली जे पाणी वाहतं आहे तिथे सापडेल असं कोणालाही अपेक्षित नव्हतं आतापर्यंत कधीही सापडला नव्हता मग आम्हाला हे थोडे थोडे मासे सापडत अचानकच च त्या जाळ्यामध्ये असं ओढलं गेलं मग थोड्या वेळासाठी आम्हाला वाटलं की वाहत्या पाण्यामुळे त्याच्यामध्ये दगड घुसला मग त्यातला मग तो मी मला सांगितलं की त्या साईडला काढण्यासाठी जाळी आम्ही मग दोघं तिघं आम्ही गेलो ते वाहत्या पाण्यात असल्यामुळे ते रस्सीला धरून आम्ही गेलो आणि तर शेवटचा जो एंड शेवट असतो त्या जाळ्याचा तो दोरीने खेचून मग तो पाण्याच्या साईडला काढून मग तो त्यातले मासे किंवा जे काही कचरा दगड वगैरे ते काढावं लागतं त्यावेळेस आम्ही जेव्हा उचललं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जेव्हा तेवढा मोठा मासा दिसला ते पूर्ण सगळे जण आश्चर्यचकित झाले कारण ते अनेक म्हणजे अनपेक्षितच होतं मग बाकीचे आले मग ब अजून एक दोरी लावली कारण फक्त तेवढाच मोठा मासा होता असं नाही बाकीचेही मासे होते दुसरे लहान असे असे ती ती वीस तीस किलो मासे होते त्याच्यात मग त्या दोरीच्या सहाय्याने ओढून घेतलं साईडला मग तो मासा आम्ही काढताना एवढी मेहनत करावी लागली कारण तुझ्या ताकतीने असं ताकतीने आम्हाला असं त्याची हालचाल होती आणि पाण्याचा वा वाढता प्रवाह त्याच्यामध्ये जे ते भरपूर असं जिक्रीत होतं चॅलेंजिंग होतं त्याच्याम तरीसुद्धा ते कसंतरी करत हे दोघा तिघानी हेल्प करून तो मासा बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर जी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं म्हणजे असो आनंद होता तो मी कधीही न विसरू शकणारा आनंद होता कारण एवढा मोठा मासा आणि तलावाच्या खाली पकडला गेला म्हणजे ते माझ्यासाठी तरी फार मोठी गोष्ट आहे असं हा माझा अनुभव होता